माझे पॅन कार्ड हरवलेले आहेत म्हणजेच एक वेळेस चोरीला पण गेलेले असू शकेल किंवा ते माझ्याकडून चुकून कुठंतरी पडलेल्या असेल तर ते मला काढण्यासाठी मी तुमच्या सेवा केंद्रात आलेली आहे मला माझं पॅन कार्ड नवीन काढून मिळण्याबाबत मी तुम्हा सा सेवा केंद्रात उपस्थित झालेली आहे किंवा आलेली आहे मला पॅन कार्ड काढण्यासाठी म्हणजेच नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता आहे ते तुम्ही सांगितलं तर मला त्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी उपयोग होईल एवढीशी आहे